मी कोणत्याही चॅनलवरून योग शिकत नाही कारण योग हा चॅनलवरून शिकण्यासारखी गोष्ट नाही तर समोरासमोर जसं गुरुकुल पद्धती असते त्या पद्धतीने योग हा शिकवला गेला पाहिजे कारण लोकांची जी पोजिशन असते घेतलेली ती बरोबर आहे का चूक आहे हे शिक्षक जेव्हा वैयक्तिक समोरासमोर असतो तेव्हा तो त्यांच्या पोजिशनमध्ये जवळ जाऊन सुधारणा करू शकतो आणि मग लोकांना बऱ्याच वेळा कसं होतं की जसं डावा हात असेल आपला उजवा हात असेल मग खाली वागताना काही काय वेळेस त्रिकोणासनामध्ये डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा असतो किंवा उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा असतो त्यामध्ये लोकांना खूप प्रॉब्लेम येतात तसंच अर्ध मत्स्येन्द्रासन हे आसन जे आहे त्यावेळेस पहिले डावा पाय आपण सांगतो गुडघ्यात वाकवायचा तर लोकांचा डावा उजवा ह्यामध्ये हाताचा डावा का उजवा आणि पायाचा डावा का उजवा पाय ह्यामध्ये लोकांचे खूप अडचणी येतात त्यामुळे चुकीच्या पद्धतीने योग जो आहे तो शिकला जाऊ शकतो तसंच एखाद्या आसनामध्ये नेमकं कुठल्या तुमच्या शरीराच्या भागावर दाब यायला पाहिजे आणि कुठल्या भागावर ताण यायला पाहिजे तो येतो आहे का योग्य प्रमाणात का नाही हे जर तुम्ही वैयक्तिक शिकवत असाल तेव्हा तुम्ही स्वतः जवळ जाऊन चेक करू शकता त्यामुळे योग हा चॅनलवरून शिकता येणं शक्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे